दोन तीन दिवसांपहिले मी जीनसोबत नं टी शर्ट पण मागवला होता रोडस्टारच्याच होत्या टी शर्ट पण पण त्याची क्वालेटी नं मला काही चांगली वाटली नाही म्हणजे जे तो कपडा पण एकदम पातळसा होता पोल्का डॉटची टी शर्ट होती ते आणि टॉप पण होता तर मला ना त्याची क्वालेटी पण चांगली वाटली नाही आणि कसं त्याचा कपडापण व्यवस्थित नव्हता आणि दिसायला पण चांगला नव्हता आणि त्याचे धागे वगैरे पण इकडून तिकडून नं निघाले होते म्हणजे जी आपली स्टिचिंग राहते एकदम बारीकशी ते तेपण काही एकदम व्यवस्थित नव्हती त्याच्यामध्ये जे आपलं ब्रँडचं नाव राहते ते पण व्यवस्थित लिहिलं नव्हतं तिठे असं ते मॅश होऊन गेलं होतं पूर्ण ब्रॅन्डचं नाव तिथे आणि कपडा नं एकदमच थिन होता म्हणजे खूपच म्हणजे सी थ्रू दिसत होता घातल्याबरोबर सॉफ्टपण नव्हता व्यवस्थित आणि दिसायला पण माझ्यावर बिलकुल छान दिसत नव्हता पण ब्रँडचा असल्यामुळे तर मी आता त्याला तर रिटन करीन आणि मी कधी मागवनार पण नाही रोडस्टरची टी शट वगैरे